जेव्हा ते मला सांगा की हा तुमचा जे पण आहे गाड्यांचा ते दाखवून द्या मी माझ्या घरी जे पण ओ आहे त्यांना कॉल करून त्यांना सांगू की हा त्याचामध्ये त्याचा तिथे काय पेपर वगैरे आहे का आणि आहे तर मला पाठवून द्या मी त्यांना दाखवून आणि कसा माझा जॉबचा पण वेळ जातो तेव्हा मी कसं जल्दीतून जल्दीतून ट्राय करणार की हा त्यांना दाखवून आणि मी निघून जाऊ कसा की ते एक तास आहे आणि ते जॉब पण इसेन्सियल आहे मला पाहिजे करून तेव्हा मी कॉल करून मतलब जे पण तिथे आहे त्यांना सांगणार की हा जे पण डॉक्युमेंट तिथे आहे हा त्यांना म मला पाठवून द्या फोटो आणि मी त्यांना दाखवून देतो अजून पण ते बोलतात की नाही मला ऑफिसियल कॉपीजा पाहिजे तर मी आता ते दुसरं त्यांना सांगेल की हां तुमचा जे पण फाईन आहे ते घेऊन घ्या अजून काय कारण की कधीकधी ते जे पण ऑफिसर असतात आर टी ओमध्ये ते असं बोलतात की हां तुमचा फेसकाअ पाहिजे फोनमध्ये चालेल नाही करून तेव्हा मी फाईन द्यायला बोलणार आहे त्यांना की हां जे पण फाईन होता तो मारा ते सांगून द्या मी पे करणार करून